भविष्यात हायड्रोजन आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोटार बाईक्सच्या योजनेकडे पाहिल्यावर मला असं वाटतं की पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचे मानले जाऊ शकते ह्या टेक्नॉलॉजीमुळे पर्यावरणाला हानिकारक वायूंचे उत्सर्जन कमी होऊ शकते तसेच प्रदूषणाचा धोकाही कमी होऊ शकतो म्हणून हे मला खूप महत्त्वपूर्ण बदल वाटतो हायड्रोजन किंवा बॅटरीवर चालणाऱ्या बाईक्समुळे हे पारंपारिक इंधनांच्या वापराचा कमी वापर करतात आणि त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या वापरावरसुद्धा कमी अवलंब होऊ शकतो आणि आपण त्याच्यावर कमी अवलंबून राहू शकतो हायड्रोजनच्या इंधनांच्या बाबतीत त्यांचा मोठा फायदा म्हनजे हायड्रोजन ऑक्सिजनसोबत प्रतिक्रिया केल्याने पाणी निर्माण करू शकतोय जेणेकरून वातावरणात एकही हानिकारक वायु उत्सर्जित होणारच नाही हायड्रोजनने चालणाऱ्या गाड्या वापरणे म्हनजे पर्यावरणाचं शुद्ध ठेवणे तसेच प्रोल्यूषन कमी करणे आणि खूप काळासाठी पर्यावरणीय समस्या कमी करणे हे होईल बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बाईक्स देेखील उच्च कार्यक्षमता देऊ शकता त्यांची चार्जिंग वेळं ही खूप कमी झाली आहे सध्या तरी आणि रेंज सुद्धा खूप वाढलेली आहे आणि भारताच्या संदर्भात हायड्रोजन आणि बॅटरीवर चालणाऱ्या मोटरगाड्या यांचा वापर खूप प्रभावी होऊ शकतोय तसेच इन्फ्रा पण त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे चार्जिंग स्टेशन किंवा हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशनची गरज आहे आणि ते भारतामध्ये स्थापित करण्याची खूपच गरज आहे एकदा चार्ज केल्यावर मोटरबाईक ची रेंज मोठी असली की टेन्शनच नाही आणि चार्जिंग पॉईंट् सहज उपलब्ध असले की चांगलेच होऊ शकते मग तसेच नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा उपलब्धता असणे गरजेचे आहे हायड्रोजन आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या अनेक क्षेत्रात भारताला विकसित करू शकताय आणि उद्योगाच्या दृष्टीने ते उद्द्योगाच्या दृष्टीने देखील ते आपल्याला खूप सहकार्य करू शकताय हायड्रोजन उत्पादनासाठी प्रक्रिया सुधरा सुधरावी लागेल तसेच बॅटरीचे कार्यक्ष्रमता वाढवणे सुद्धा खूप गरजेचं आहे तसेच महत्वाचा विषय म्हणजे किंमत आणि जनजगृती नवीन टेक्नॉलॉजी वापरण्या्साठी आपल्याला किंमत देखील मोजावी लागते पण दीर्घकाळ उप उपयोग केल्यानंतर आपण याची किंमतही रिल्यूज करू शकतो तसेच जास्त वेळेनंतर आपन याची क किंमत ही रिकववरी करू शकतो तसेच स्थानिक आणि जगातील लोकांचे समर्थन असल्यास आपण यावर अनेक उपाय करू शकतो भारताच्या पर्यावरणीय धोरण्यासाठी हायड्रोजन आणि बॅटरीवरील मोटर बाईक चा उपयोग करणे ही खूप उपयोगाच आहे आणि सरकारने देेखील यावर प्रोत्साहन करणे ही खूप गरजेचं आहे जागतिक स्तरावर खरेदीसाठी भारताने नवीन योजना काढव्यात तसेच काही स् ककीम देेखील काढाव्या जेणेकरून त्यांचा उपयोग हा वाढेल आणि जास्तीत जास्त लोक ह्या गाड्या घेऊ शकतील आणि एक नवीन तंत्रज्ञान नवीन पिढीने आत्मसात करावे हे मला वाटते जेणेकरून प्रदूषण देेखील कमी होईल व नवीन पिढीसाठी एक नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा यूज करायचा त्यांना चा्स भेटेल